मला ऐकायला आवडतात अशी गाणी तर त्यामध्ये मराठी गाणी हिंदी गाणी आणि खास करून लोकगीतं जी आहेत ती ऐकायला मला आवडतात आणि ही सगळी गाणी सध्या यूट्यूबवरती मी ऐकू शकतो कारण यूटूबमध्ये अशा प्रकारच्या विविध गाण्याचा संचय आपल्याला आढळून येत असतो त्यामुळं आपण एखादं गाणं आपल्याला जे हवं आहे ते जर आपल्याला ऐकायचं असेल तर ते त्या ठिकाणी आपण टाईप केल्यानंतर साहजिकच ते गाणं आपल्यासमोर येतं आणि ते आपण ऐकू शकतो आणि पुन्हापुन्हा ते ऐकू शकतो ही सुविधा त्याच्यामध्ये असल्यामुळं अशा प्रकारचं गाणं ऐकण्याची व्यवस्था ही मोबाईलमध्ये यूट्यूबमध्ये असल्यामुळं त्याचा उ उपयोग होतो कारण काही जुनी गाणी असतील चित्रपटातील हिंदी असतील किंवा मराठी चित्रपटातील अशी गाणीसुद्धा त्या ठिकाणी मिळत असतात त्यामुळं ही यू यूटूब असेल किंवा विशेष करून रेडिओवरतीसुद्धा जुनी आणि मराठी हिंदी गाणी त्याचबरोबर लोकगीतं आपल्याला ऐकाय मिळतात त्यामुळं अशा विविध माध्यमातून गाणी ऐकायला मिळत असतात आणि मराठी हिंदी लोकगीतं ही गाणी विशेषतः मला ऐकायला आवडतात त्यामुळं या सगळ्या गाण्यांचा नेहमी आनंद घेत असतो मी